जसे की जसे की आपल्या सर्वांना माहितीये ग्रामीन भागात विविद प्रकारचे खेळ खेडले जातात त्यामध्ये क्रिकेट असो फुडबॉल असो हॉलीबॉल असो गिल्ली दंडा असो त्या खेळांचा सर्वांना फायदा होत असतो कारन खेड खेडल्याने आपले शरीर हे तंदुरुस्त राहतं आनि त्याचा आपल्या शारीरिक स्थितीवर परिमान ओतो आनि मानसिक्सवर सुद्दा कारन खेळामुडे मानूस ह्या निरोगी राहतो आरोग्यही त्याचे सुखमय आनि चांगले प्रकारे जगत असते त्याचा ग्रामीन भागातील लोकांना खूप पायदा ओतो